बाईकिंग ही माझ्या आवडती गोष्ट आहे त्याच्यामुळे मी बाईक ट्रीप व नेहमी करतो त्या बाईक ट्रीपसाठी जाताना जी काही पूर्व तयारी करणे अपेक्षित असते की जसे जॅकेट असेल ती त्याच्यासाठी जी खरेदी असेल किंवा तुमच्या गाडीचा मेंटेनन्स असेल ते हेल्मेट असेल गॉगल असेल किंवा तिचे काही तर जे साधनं आहेत जसं की लगेज कॅरी करण्यासाठी म्हणजे सामान नेण्यासाठी जे काही खास बॅग असतात गाडीला अडकवते येण्यासारख्या त्या बॅग आहेत अशी विविध तयारी करतो तसेच जो महत्त्वाचा अलीकडे विमा जो काढला जातो की म्हणजे प्रवासासाठी ला ॲक्सिडेंटल विमासुद्धा मिळतो थोड्याफार दिवसासाठीचा तो मी अतिशय प्रकर्षाने तो म्हणजे काढत असतो कारण एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते विमा आपल्या कायम सोबत असावं यासाठी विमा काढतो तसेच जे काही सुरक्षा नियम आहेत आपल्या गाडीचे सगळे इंडिकेटर चालू आहेत का लाईट चालू आहे का आपल्या टायरचे कंडिशन कशी आहे सध्याची ते टायरची कंडिशन पाहणे वगैरे असे जे काही मूलभूत बाबी आहेत या गोष्टी मी नेहमी पाळत असतो त्यासोबतच आपली शारीरिक क्षमता ही असणे काळा म्हणजे महत्त्वाचं आहे कारण व्यायाम असेल ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही करणे गरजेचे असते त्याकडेही मी लक्ष देतो त्याच्यासाठी जी दररोज थोडासा व्यायाम जो आहे खास तो मी करत असतो असे विविध प्रकारे मी बरा बाईकची दीर्घपल्ल्याची जी आहे ट्रीप त्याची तयारी करत असतो